जसं गावातील आरोग्य सुविधा म्हटलं सब सेंडर पीएचसी तर पाहिजे तेवढ्याच तिथे म इमर्जन्सी किट नसते किंवा इमर्जन्सी मेडिसिन नसतात किंवा इमर्जन्सी डॉक्टर नसतात आणि शहरी विभागामध्ये म्हटलं की सगळेच डॉक्टर सगळ्या याचे डॉक्टर तिथे अव्हेलेबल असतात पेशालिस्ट अव्हेलेबल असतात तर कसं होतं जर इमर्जन्सी पेशंट असेल त्याला लगेच ट्रीटमेंट हवी असेल तर गावातून इथे आणायला त्याला एक दोन तास जाते त्यामध्ये पेशंटची हालत अजून गंभीर होऊ शकते आणि जर गावातच जर तो कोणी पेशालिस्ट राहिला असता तर त्यांना कसं लगेच ट्रीटमेंट मिळाली असती तर पेशंट कसा लगेच रे रिकव्हर होऊ शकतो पण काय होतं की गावामध्ये पाहिजे तो डॉक्टर रहात नाही राहतो पण तो कसं तो सगळ्याच याच्यावर इलाज करणारा असतो आणि त्याला सगळ्याच ट्रीटमेंट सारख्या देत असतो पन सिटीमध्ये कसं असतं सिटीमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर असतात त्याच्यामुळे जी ट्रीटमेंट पेशंटला आवश्यक आहे ती लगेच दिली जाते आणि ह्या हा अभाव शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये पडत असतो